नमस्ते मॅडम तुम्हाला आम्ही कशी सेवा देऊ शकतो हो मॅडम नक्की मिळेल पण बारा वाजेच्या आत नाही मिळणार कारण की आमचं रेस्टॉरंटच हे बाराच्यानंतर स्टार्ट होतं त्यामुळे तुम्हाला दोन नंतर ऑर्डर करावं लागेल हो नक्की मिळेल मॅ मॅडम तु तुम्हाला पनीर टिक्का हा कसा हवा आहे ठीक आहे मॅडम आम्ही ट्राय करू तो ड्रायफ्रूट्स हे करायचा हो मॅडम आमच्याकडलं सर्वोत्तम मठ्ठा भेटेल तुम्हाला फक्त त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस करावं लागेल